मी प्रियंका काल मी एक उबेर बुक केलेली सीतावर्डी ते इंदोरापर्यंत जे त्याच्यात जे ड्रायवर दादा होते ते खूप छान होते त्यांचे नाव राजेश होतं मला त्यांचे जे ब बिहेवियर आहे जे वर्तणूक आहे ते खूप आवडली म्हणजे त्यांनी मला सगळे स्पॉट्स दाखवले म्हणजे सीतावर्डी ते इंदोरापर्यंत जे पण स्पॉट होते बघण्यासारखे ते मला दाख सांगितले की हे इथे आहे हे ते तिथे आहे कारण की मी इथली प्रॉपर नाही आहे बाहेरची आहे तर त्यांनी मला सगळं सांगितलं की हे असं आहे इथे हे झालेलं इथे ते झिरो पॉईंट दाखवला मला आणि एक फ्री फ्री फ्रीडम पार्क म्हणून आहे नागपूरला ते पण सांगितलं की हे हे इथे इथे आहे खूप छान म्हणजे त्यांनी सगळं चांगल्याने सांगितलं आणि म्हणजे त्यांचं काहीच मला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही झाली जाताना काय नाही म्हणजे झटके पण नाही लागले अशी त्यांनी ड्रायव्हिंग पण छान केली आणि बिहेवियर पण खूप छान होता थँक्यू